आमच्या भागात धार्मिक प्रांताशी निगडीत असणारे छोटे मोठे व्यवसाय आहेत जसे की मंदिरात जाण्याआधी आपल्याला ते बाहेर घेऊन बसलेले भेटतातच त्यांच्याजवळ जसे फुलं झाले हार झाले अगरबत्ती प्रसाद आणि बऱ्याचशा गोष्टी कापूर वगैरे जो असतो ते आपल्याला मिळतात आणि कुठल्या दुकानात पण गेलो तरी आपल्याला ते सहजच उपलब्ध होऊन जाते असे व्यवसाय त्यांचे छोटे मोठे असतात आणि यामुळे त्यांची घरं चालतात आणि इतर लोकांना पण ते सहजच उपलब्ध होते कारण आजकाल ते कुठेपण मिळते अशा पद्धतीने आपण त्यांना हातभार सुद्धा लावू शकतो